राज्यामध्ये आपली परंपरा जपणारे अनेक सण आणि उत्सव साजरे होत असतात त्याची सुरवातच होते ती गुढी पाडव्यापासून गुढी पाडव्याच्या निमित्तानं विविध भागामध्ये विविध ठिकाणी रॅली काढल्या जातात मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येत असतात जेणेकरून आपल्या व्यस्त जीवनातून माणसानी एकमेकांना भेटावं हा त्या मागचा हेतू पुणे किंवा आमच्या गावात सांगलीमध्ये देखील पहाटेच्या वेळी नवीन वर्षाचं स्वागत सुमधूर स्वराने केलं जातं गाण्याचे कार्यक्रम असतात आणि त्याला खूप माणसं आवर्जून उपस्थित असतात त्याचबरोबर गणेशोत्सवासारखा जो कार्यक्रम आहे त्या गणेशोत्सवाच्या वेळी कलाकारांना संधी मिळेल असे मेळे जमवले जातात नाटक केलं जातं नाटकाचे कार्यक्रम विविध ठिकाणी केले जातात लोककलामंताना सन्मान दिला जातो त्यांचे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे ढोलपथक किंवा वाद्य लेझिम यासारखे जे खेळ आहेत तर त्यांनाही प्राधान्य या सण उत्सव समारंभाच्या निमित्तानं दिलं जातं आणि खूप मोठी आर्थिक उलाढाल होत असते सगळे गुण्यागोविंदाने एकत्र येतात उत्सव साजरा करतात सामाजिक उत्सवामध्ये प्रामुख्यानं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी आणि एक मे महाराष्ट्र दिन हे तिन्ही दिवस साजरे केले जातात त्या निमित्तानं राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती नंतर आपली जी घटना आहे त्या घटनेबद्दलचा निदांत आदर आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे वेगळं झाल्यानंतर त्या स्वातंत्र्यामागची भूमिका ह्या सगळ्या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा दिला जातो याच निमित्तानं गोरगरीबांना जिलेबी वाटत कपडे वाटप होतं परत विविध शाळांमधून अनेक प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात स्पर्धा घेतल्या जातात गावामध्ये म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिबिर असेल अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं